हॅलो कसा आहेस ओके मी पण मजेत आहे काही नाही मला एका विषयाबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं तुझा आत्ताच सी एसुद्धा कमप्लीट झाले आहे त्यामुळे तुला त्याच्याबद्दल जास्त माहिती असेल म्हणून तुला कॉल केला ते यन पी एस विवरणाबद्दल मला बोलायचं होतं मला थोडी गुंतवणूक करायची होती मी ते पैसे मला मिळाले पण मला ती आता गुंतवणूक कशात करावी हे समजत नाही आहे किंवा त्याचं त्या एन पी एस विवरण परत मिळाल्यानंतर ते कसं डिस्ट्रीब्यूट करायचं ती गुंतवणूक कुठे करायची हे मला कळत नाही आहे किंवा तुझं काय मत आहे त्याबद्दल की तुला माहिती आहे आता तुमचं कसं सी एचं झालेलं आहे त्यामुळे तुला बऱ्यापैकी माहीत असेल ते मूल्यांकन मला काही समजत नाही आहे प्लीज तू हेल्प कर मला किंवा तुला जर काही माहीत नसेल तर आनखी सर्च करून मलाही त्याबद्दल इन्फॉर्मेशन दे एन पी एस विवरन मी परत मिळवलं आहे आणि ते त्या गुंतवणुकीवर काय निर्णय घ्यावा त्याच्याबद्दल मला सजेशन हवं आहे ओके ठीक आहे ना तू आधी सर्च कर आणि मग मला सांग हां बरोबर ठीक आहे ना नाही मग ज्याच्यामध्ये चांगला बेनिफिट आहे ना तीच आपण करू ना चांगला ज्याच्यामध्ये बेनिफिट आहे कोणताही धोका नको अशी गुंतवणूक सांग मला मग आपण करूया हो हो ठीक आहे दोन तीन दिवसात सांगितलं तरी चालेल ओके थँक्यू